हॅलो सर मी अंकिता बोलत आहे मी तुमच्या हॉटेलमधून आहे ना जेवण ऑर्डर केलं होतं तर मला त्याच्यासोबत काही पेय पण पाहिजे आहे तुमच्या इथे कोणकोणती पेय आहे ज्यूस ताक आहे का हा तर मला ताक आणि माझाची बॉटल पाहिजे होती आणि ती माझ्या जेवणासोबत घरी पाठवून देजा ठीक आहे थँक यू